हॅलो हां वर्च्युअल सुपरमार्केट का हां ठीक आहे तुमच्याकडे काय काय मिळतं धान्य वगैरे आणि धान्यामध्ये काय काय अच्छा काय बिस्किटाचे वगैरे प्रकार आहेत का

ब्रँडेड धान्य आणि ब्रँडेडचे बाकी सगळ्या वस्तू मिळतात का तुमच्याकडे बरं कुकीजसाठी काय काय मिळतं म्हणजे बाहेरचे काही कुकीजचे असे चटण्या वगैरे अशी जशी की जवसाची चटणी शेंगदाण्याची चटणी मेटकूट असं अशातऱ्हेचं तुम्ही काही ठेवता का ठेवता का आहे का बरं मग तुमची सेवा कशी देता तुम्ही म्हणजे ऑनलाईन पेमेंट घेता का उधारीवर देता का तिथून तुमचे आम्ही जर समजा तुमच्याकडे यादी वगैरे पाठवली तर तुम्ही तुमच्या माणसांना वगैरे पाठवून डिलेवरी करता का घरी होम डिलेवरी भटते का बरं बरं ठीक आहे हां मला काही सामान मागवायचं होतं आणि त्यामध्ये आपला नेहमीचा जो किराणा असतो डाळ तांदूळ गहू तेल अशा काही गोष्टी बरं मग आम्ही तुम्हाला हां आम्ही तुम्हाला लिस्ट जर पाठवली ऑनलाईन तर तुम्ही होम डिलेव्हरी करता का बरं ठीक आहे मी तुम्हाला लिस्ट पाठवते तर आम्ही आमचा पत्ता लिहून घ्या

बरं ठीक आहे मी माझा पत्ता सांगते ऑर्चिड अपारमेंट नियर सिंधुताई पेट्रोल पंप फ्लॅट नंबर दोनशे चार हां ठीक आहे तुम्ही या पत्त्यावर आम्हाला होम डिलेवरी करा